हां हॅलो हां बोला बरं का हा नमस्कार नमस्कार बोला ना आता पाहा ना पुढच्या महिन्यात दोन तीन तारखेचे आहे वाटते कायतरी हां हां हां बरं सांगा ना मग तुम्ही कसं करायचं तर हां हां हांं

पहा काका पहा कसं आहे दोन हां तुम्ही कॅले मी दाक

हो हो हे पहा पहा दोन तारखेला दोन तारखेला काय पहा घटस्थापना आहे बरोबर बरोबर ना पहा आता दोन तारखेले आता मी कॅलेंडर पाहून राहिलो तर दोन तारखेला घटस्थपना आहे बरोबर मग घटस्थापना आहे तर मग सकाळी आपली पूजा पाठ होऊन जाईल आणि मग त्यानंतर आपल्या रोडवर थोडासा म्हणजे देवीचा हे राहते म्हणजे मग देवीचा मूर्त्या वगैरे जात राहतात त्याच्यामुळे त्या दिवशी काही आपण कुठला कार्यक्रम ठेवणार नाही आणि आपण हां तर द्वितीयेपासून आपण कार्यक्रम ठेवू शकतो कारण कारण म्हणजे त्या लोक पण येतात आणि आपण संध्याकाळी असं करायचं जे वेगवेगळे महाराज आहेत त्या महाराज लोकांना देवी महात्म सांगायसाठी बोलायचं म्हणजे द्वितीयेपासून ते सप्तमीपर्यंत अष्टमीला तर आपला हवनच राहील आहे की नाही अष्टमीला हवन आहे हां तर आपण एक एक लोकांना बोलवू त्याच्यानंतर थोडासा भंडाराचा पण रोजच्या उपास सोडायसाठी लोकायला काही लोकांची निरंकार राहतात तो भाग वेगळा पण तर मधातलं जे आपण द्वितीयेपासून तर सप्तमीपर्यंत वेगवेगळ्या लोकांना बोलवू आणि देवी महात्म्य सांगायला लावू बरोबर बरं आणि त्याच्यानंतर मग आरती आणि काही लोकांना उपास सोडायसाठी असेन तर छोटा मोठा आपण प्रोग्राम पण घेऊ बरोबर तुम्हाला काय वाटते या बद्दल हां हां बघा आता संध्याकाळची आरती आपण संध्याकाळची आरती आपण सात साडेसातसा घेतो का नाही त आपण तर आपण असं करू सहा ते साडेसातपर्यंत मग देवी महात्म्य किंवा पाच वाजताही लावता येईल आपल्याला मग पाच ते सात साडेसातपर्यंत देवी माहात्म्य आणि त्याच्यानंतर आरती आर आरतीनंतर प्रशाद वगैरे तुमच्या कोणी लक्षात असेन कोणते महाराज वगैरे आता आमच्याकडे तीन एक लोकांची नावं आहेतच ठीक आहे तर आणखी तुमच्याकडे लक्षात असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता आपण त्यांचं द्वितीया ते सप्तमीच्या दरम्यान पाहू शकतो हां हां हां हां हां हां ठीक आहे ना चालेल ना मग त्यांचा नंबर आणि हे ते मला तुम्ही पाठवून देजा वॉट्सअपवर म मी त्यांच्याशी बोलून घेईल तसं हा हा बरोबर आहे चालेल ना काका काय हरकत नाही हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हरकत नाही हरकत नाही हा ठीक आहे